हॅलो मी रामनगरवरून बोलतो मराठा हॉटेल आहे का हां सर मला ऑर्डर करायची होती माझ्या मुलीचा बड्डे आहे तर मला खाद्यपदार्थाची ऑर्डर करायची होती म्हणजे चिकन वगैरे जे तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते भेटू शकतं का मला ते आहे का जे भेट हो का भेटू शकतं ना बरं बरं ठीक आहे तर मग तर मग दहा वाजेपर्यंत पाहिजे मला तर तुम्ही ते पोचतं करसाल का तुमचे रेट वगैरे काय आहे रेट वगैरे शंभर रुपयापासून प्लेट आहे का बर तर सर मग पन्नास प्लेट पाहिजे होत्या तर भेटतील का तुम्हाला प्लान्स प्लेट हो भेटेल पण मग पन्नास जास्त नाही होणार का सर कमी जास्त थोडे कारण वाढदिवस वगैरे आहे मुलीचा बरं बरं ठीक आहे पाठवून द्या पाठवून द्या काही प्रॉब्लेम नाही